मी धाराशिव शहरात राहते त्याच्यामुळे इथं जवळपास तर स्मारक तर नाही आहे मग समुद्रकिनारा पण नाही आहे पण प्रसिद्ध मंदिर म्हणाल तर तुळजापूरची तुळजा भवानी माता आहे ती खूप जागरूस देवस्थान आहे आणि तिथे वर्षभरात खूप पर्यटक येतात लांबून लांबून येतात गुजरात मधून खेडोपा बाकी खेड्यापाड्यातून सुद्धा खूप येतात आणि तिथे स जवळपास नवरात्रात लोक पायी अनवाणी येतात पायी जातात तुळजापूरला खेटा घालतात आणि तिथले ही सुद्धा खूप बाजारपेठ सुद्धा खूप मोठी आहे तिथे त्याच्यामुळे लोक तिथे भरपूर खरेदीही करतात हळदी कुंकू प्रसाद मूर्ती नवीन नवीन खूप छान तिथे मिळतात